जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून भारतामध्ये नाटक हे एक मनोरंजनाचं साधन होतं सगळ्यांसाठीच पण त्याचा प्रचार प्रसार सध्या म्हणजे तेव्हाच्या काळात महाराष्ट्रापुरता किंवा बाकीच्या राज्यांपुरता मर्यादित होता सो आता तो प्रचार प्रसार खूप अखंड भारतभर झालेला आहे त्याबरोबरच फिल्म ही एक मनोरंजक क्षेत्राची खूप मोठी देणगी मनोरंजन क्षेत्राला मिळालेली खूप मोठी देणगी आहे फिल्म मराठी फिल्म हिंदी फिल्म बंगाली फिल्म साऊथ इंडियन फिल्म्स बऱ्याच फिल्म म्हणजे इंडियन सिनेमा बॉलीवूड आपण सिनेमा म्हणतो तो तो भारतामध्ये खूप चांगल्याप्रमाणे विकसित झाला स्थैर्य प्राप्त झालं ह्या एका इंडस्ट्रीमुळे भारतातील लाखो लोकांना रोजगार मिळाला त्यांची घरं चालत आहेत सो सिनेमा हा खूप मोठा आणि प्रचंड पसरलेला अवाढव्य असं मनोरंजन क्षेत्र आहे थोडक्यात सो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे बनवले जातात वेगळ्या प्रकारचे काय म्हणतात त्याला वेगळ्या प्रकारचे विषय हाताळले जातात सो ते खूप एवढं छान प्रमाणात विकसित झालेलं आहे आता त्यामध्ये सगळ्यात टॉपक्लाज म्हणजे थोडक्यात भारी भारतीय चित्रपटामध्ये सगळ्यात तांत्रिकदृष्ट्या समृद्ध असलेले जे चित्रपट आहे ते साऊथ इंडियन चित्रपट आहेत जिथे तंत्राचा वापर खूप चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या प्रकारे केला जातो खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्याचं उत्पन्न सुद्धा तेवढ्याच त्याच पटीत आहे म्हणजे जर तांत्रिक सिनेमा असेल तर त्याचं किमान बजेट असतं दोनशे ते तीनशे कोटी रुपये पण त्यातून मिळणारं उत्पन्न आहे ते किमान त्यांचं त्या प्रोडूसरची किंमत असते ती थोडक्यात हजार कोटीपर्यंत त्यांचं उत्पन्न मिळतं म्हणजे थोडक्यात एवढ्या लोकांना रोजगार मिळतो घरं चालतात आणि चांगल्या प्रकारे एक छान फिल्म तयार होते आणि आत्ता ह्या गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये उदयास आलेलं एक करमणुकीचं साधन म्हणजे ओ टी टी प्लॅटफॉर्म वेबसिरीज ज्यामध्ये तुम्ही असंख्य प्रकारचे विषय मांडू शकता एका वेबसिरीजमध्ये आत्ता आत्ता तुम्हाला वेळेचं बंधन होतं तीन तासात एवढी एवढी फिल्म दाखवायची आहे हे हे विषय हाताळायचे आहेत पण आता इथे असं नाही आहे तुम्हाला बंधन नाही आहे तुम्हाला तुम्ही एका विषयाचे किमान आठ ते नऊ एपिसोड दाखवू शकता जो प्रत्येक एपिसोड चाळीस मिनटाचा असेल एक तासाचा असेल मये थोडक्यात असे तुम्ही आठ तास लोकांना खिळवून ठेवू शकता एवढी तुमच्यामध्ये ताकद असली पाहिजे एवढी तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारची स्किल्स असली पाहिजेत लेखन तेवढ्या ताकदीचं असलं पाहिजे आणि ह्या प्रत्येक वेबसिरीजचे सीझन येत आहेत म्हणजे थोडक्यात आठ तासाचं एक सीझन परत दुसरा सीजन आठ तासाचा म्हणजे एकूण सोळा तास तुम्ही प्रेक्षकांना एंगेज करताय ही खूप मोठी विकसित झालेली परंपरा भारतामध्ये सध्या चालू आहे हॉटस्टार असेल झी फाईव्ह असेल किंवा नेटफ्लिक्स असेल ॲमेझॉन असेल हे वेगवेगळ्या प्रकारचे जे ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत त्यावर हे वेबसिरीज निर्माण होत आहेत त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या आहेत हॉरर आहे कॉमेडी आहे त्यानंतर हॉरकॉम आहे मिक्स आहेत थ्रिलर आहे ॲक्शन आहे सगळ्या प्रकारच्या वेबसिरीज आहेत सो ही जी काही विकसित झालेली मनोरंजन शे हे काही जी हे काही विकसित झालेलं मनोरंजन क्षेत्र आहे ते खूप चांगलं आहे आता प्रॉब्लेम असं का काही लोकांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी जे नाटक आहे ते कमी चालत आहे असं नाही आहे नाटक चालत आहे आता चांगलं नाटक चालत आहे जे जर तुम्ही नाटक चांगलं दिलं तर प्रेक्षक आवर्जून ते नाटक बघतात आणि बघतच राहणार आहे जर तुम्ही चांगलं नाटक दिलं नाही तर प्रेक्षक नक्की पाठ फिरवणार त्यामुळे जर नाटकं चांगली आली तर हे मराठी नाट्यक्षेत्र अजून बहरेल आणि याच वर्षी आता शंभरावं नाट्य संमेलन भरत आहे आणि त्याची सांगता रत्नागिरीमध्ये होते आहे सो तिथे सुद्धा वेगवेगळी नाटके येणार आहेत ती सुद्धा आपण बघितली पाहिजेत महाराष्ट्रामध्ये हे हा पूर्ण नाट्य संमेलनाचा कार्यक्रम पार पडला आत्ता खूप नवीन नाटकं येत आहेत आणि चांगल्या पद्धतीने येत आहेत आणि अजून एक करमणुकीचं साधन म्हणजे दोन हजार वीस नंतर म्हणजे लॉकडाऊनच्या पिरेड नंतर लोकांच्या हातामध्ये मोबाईल नावाचा एक गोष्ट आली आणि त्यामध्ये प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणा आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कॅमेरा असल्यामुळे प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आला आणि प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आल्यामुळे प्रत्येकाला जगाला दाखवायला मिळाला म्हणजे मी जगासमोर कसा दिसतो किंवा मी जगासमोर काय रिप्रेझेंट करू शकेन माझ्यातलं टॅलेंट मी जगासमोर कसं दाखवू शकेन त्यासाठी एक वेगळी वाट मिळाली त्याने ज्याच्या हातात कॅमेरा आहे ज्याच्यासमोर कॅमेरा आहे तो जगापर्यंत आपोआप पोचतो आणि त्यामुळे इंस्टाग्राम नवाचं जे काय ॲप आहे त्यावर तुम्ही रिल्स टाकू शकता तुम्ही फेमस होऊ शकता तुमच्या अंगातल्या ज्या कला असतील त्या तुम्ही जगासमोर आपोआप मांडू शकता आत्तापर्यंत असं होतं कलाकारापर्यंत प्रेक्षक पोचत होते पण या इंस्टाग्रामने पूर्ण त्याचा विश्वच बदलला आता प्रेक्षकांपर्यंत आपोआप कलाकार पोचत आहेत सो थेट त्यांच्या मोबाईलशी जाऊन पोहोचत आहे त्यामुळे तुमची कला डायरेक्ट लोकांच्या खिशात व लोकांच्या हातात मोबाईलमध्ये जाऊन पोचते आतापर्यंत प्रेक्षकांना कलाकारापर्यंत यावं लागत होतं पण तसं नाही आहे आता सो ती दिशा बदलली आहे सो आता ते अपडेट होणं गरजेचं आता बघूया पुढच्या काही वर्षात अजून कला हे मनोरंजन क्षेत्र कसं बदलतं आणि कोणत्या पद्धतीने बदलतं सो येस थँक्यू